सध्या बघायला गेलं तर गेमिंग हे यूट्यूबसारख्या माध्यमातून स्ट्रीमिंग वगैरे करून एक करियरसारखं सुद्धा बरेचसे लोकं करत आहेत तर गेमिंगमध्ये व्हर्च्युअल रिॲलिटी म्हणजेच व्हर्च्युअली तुम्ही त्या वातावरणात आहात असं वाटतं असं जे ही जी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे तर ती समजा गेमिंगमध्ये वापरली तर काय होईल असं जर प्रश्न विचारला तर गेमिंग म्हणजे काय आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळतो पबजी क्रिकेट किंवा कार ड्रायविंगसारखे वगैरे जे गेम आहेत ते समजा व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे उदाहरणार्थ तो व्ही आरचा जो एक मशीन असतं ते आपण डोळ्याला असं लावल्यानंतर त्या वातावरणात आपण स्वतः तिथे जाऊन त्या ह्याच्यात खेळत आहोत किंवा असा आपल्याला त्याचा भास होईल किंवा तेच आपल्याला पूर्ण म्हणजे डोक्यामध्ये आपल्याला दिसेल आणि ते खेळताना सगळ्यात जास्त मजा येईल उदाहरण समजा आपण कॉम्प्युटरवर नुसता समोर आहे आणि आपण खेळत असू तर त्याचं एक वेगळ्या प्रकारे आपल्याला जाणवेल पण तेच समजा व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे ते जर हे खेळत असू तर आपण प्रत्यक्ष त्या खेळामध्ये खेळत आहोत आणि आजूबाजूचं वातावरण तसंच आहे हे असं आपल्याला भासेल आणि त्याचा वेगळाच लूप किंवा आपल्याला जाणवेल ते आणि नेहमीच्या खेळापेक्षा त्याच्यातून खेळायला जास्त मजा येईल असं मला वाटतं समजा कार ड्रायविंगचा गेम घेतला आणि जर समजा त्यामध्ये व्हर्च्युअल रियालिटीचा आपण वापर केला तर माझ्या माहितीप्रमाणे समजा ही टेक्नॉलॉजी यूज केली तर आपण गेमिंगच्या माध्यमातून सुद्धा कार ड्रायविंग ॲक्च्युअलमध्ये कशी करायची हे सुद्धा आपल्याला शिकायला मिळू शकतं कुठच्याही प्रकारचा अपघात वगैरे न होता तर हे एक चांगल्या प्रकारचं गेमिंगचाही आपल्याला आनंद मिळेल आणि त्याच्यातून नवीन शिकण्यासारखं सुद्धा आहे असं मला वाटतं त्याचप्रमाणे हे व्हर्च्युअल रियालिटी हे एक नवीन टेक्नॉलॉजी चांगल्या प्रकारे आहे तर गेमिंगमध्ये ह्याचा चांगला उपयोग होईल आणि लोकांना ते आवडेल असं वाटतं आहे